मॅम मला डान्स ॲकेडमी जॉईन करायची आहे मला ट्रेडीशनल महाराष्ट्रीयन डान्स शिकायचा आहे मॅम त्यामध्ये लावणी तर मॅम त्याचे रेट किती आहे गॅदरिंग वगैरेसाठी शिकायचा आहे हो कंबाईन आहे त्यामध्ये दोन तीन साँग नाही नाही क्लास नाही फक्त जे डान्स गॅदरिंग आहे ना कॉलेजमध्ये त्यासाठी आणि टायमिंग मॅम मला दुपारची बॅच जर असती तर नाही ग्रुपमध्ये आहे हो हो म्हणजे आय थिंक सहाजणीची बॅच आहे आमची म्हणजे डान्ससाठी हो हो जमलं तर मॅम दुपारचाच टाईम मला परवडेल हो चालेल ना मॅम हो हो लावणी शिकायची आहे आणि मॅम मुलींची आणि मुलांची बॅच बॅच वेगवेगळी राहते का मग मुलींची आणि मुलांची बॅच वेगवेगळी राहते का म्हटलं मॅम नाही नाही फक्त लावणीच शिकायची आहे मॅम